मला वाटतं भारतात महाराष्ट्रात किंवा भारतात तुम्ही कुठेही जा जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडीचा लोकांच्या आवडीचा खेळ जो की क्रिकेट आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात क्रिकेट आणि कबड्डी या दोन खेळांना कुठेही तोड नाही महाराष्ट्रात फुटबॉल टेनिस बॅडमिंटन वॉलीबॉल त्याच्यानंतर हॉकी या हे सगळे खेळ खूप कमी खेळले जातात पण कबड्डी आणि क्रिकेटला इतका चाहता वर्ग आहे की विचारून सोय नाही म्हणजे तुम्ही जर क्रिकेटच्या मॅचेस कुठे चालू असतील तर जवळ जवळ लोकं चांगला बॅट्समन आणि चांगला बॉलर असेल चांगली तफावत चालू असेल दोन्ही टीममध्ये तर लोकं जागेवर थांबतात जे काही काम असेल ते हातातलं काम सोडून त्या क्रिकेटच्या मॅचेस बघायला जातात एवढं क्रिकेटचं महाराष्ट्र राज्यामध्ये फॅन्स आहेत लोकं क्रिकेट आपला आपला खेळ नाही आहे म्हणजे भारताचा खेळ हा क्रिकेट नाही आहे पण क्रिकेटमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त लोकांचं आकर्षण मिळेल त्याच्यानंतर तुम्ही क्रिकेटच्या टीम्स टीम्स जेव्हा म्हणजे बऱ्याच ठिकाणी मॅचेस होतात आणि त्या मॅचेस अछा अशा होतात की टीम विकत घ्यायला लागते त्या टीम विकत घेताना खूप मोठ्या मोठ्या मॅचेस होतात सहा सहा सात सात आठ आठ नऊ नऊ लाखाच्या मॅचेस किंवा हां लाखापर्यंत तर असतातच मॅचेस बक्षीस असतंच का गाडी मॅन ऑफ द मॅचसाठी गाडी असते ट्रॉफी असते चांगली मोठी असा क्रिकेटचा खूप मोठा चाहता वर्ग आहे तेव्हा टीम सिलेक्ट करताना प्रत्येकजण आपला हा प्लेअर पारखून आणि विचार करून विकत घेत असतो म्हणजे लिलाव केला जातो प्रत्येक प्लेअरचा आजपर्यंत कुठेच मला वाटतं कुठेच कुठल्याच मॅचसाठी कुठल्याही प्लेअरचा लोकलसाठी कुठल्याही प्लेअरचा लिलाव केला जात नसेल जो की क्रिकेटमध्ये केला जातो आणि प्रत्येक प्लेअरला चांगली चांगल्यातली चांगली अमाऊंट देऊन विकत घेतलं जातं असा लिलाव मी पहिल्यांदा पाहिला आहे जसं की अलिबागमध्ये पी एन पी चषक झालं होतं त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लिलाव झालेला पन्नास लाख रुपये बक्षीस होतं प्रत्येकाला गाडी होती मॅन ऑफ द मॅचसाठी तीन गाड्या होत्या त्याच्यानंतर ट्रॉफी होती बराचसा मोठा चाहता वर्ग इतका मोठा चाहता वर्ग मला वाटतं रोज दहा ते वीस हजार पब्लिक ती मॅच त्या मॅचेस बघायला येत असतील आणि सकाळ दुपार दु सकाळी अकरा वाजता चालू व्हायच्या आणि रात्री बारा एक वाजता संपायच्या तरीसुद्धा लोकं त्यांची जागा सोडत नव्हते इतक्या चांगल्या मॅचेस झाल्या त्या इतका मोठा क्रिकेटचा चाहता वर्ग आहे त्याच्यानंतर कबड्डी कबड्डीला महाराष्ट्रात कुठेच कोणीही हात धरू शकत नाही सगळ्यात मोठा चाहता वर्ग क्रिकेटपेक्षासुध्दा मी म्हणेन कबड्डीचा चाहता वर्ग महाराष्ट्रात रायगडमध्ये आहे क्रिकेटचा चाहता वर्गापेक्षा कबड्डीच्या चाहत्या वर्गाला इतका इतका हे असतो क्रेज असतो की कबड्डीच्या मॅचेस या दिवसा भरल्या उरल्या जात नाहीत रात्री भरवल्या जातात कारण की कबड्डी हा मुळात खेळ मातीतला आहे त्याच्यामुळे कबड्डी ही दिवसा खेळली जात नाही रात्री खेळली जाते दिवसा खूप ऊन असतं प्रचंड ऊन असतं जमीन तापलेली असते तर त्याच्या उलट रात्री थंड असतं आणि जमीनही थंड असते त्यामुळे प्लेअर्सना त्रास होत नाही आणि चाहत्या वर्गाला तर बिलकुल नाही चाहता वर्ग दिवसा कामाला जाऊन रात्री त्या मॅचेस बघायला वेळेत हजर असतो सगळ्या मॅचेस संपेपर्यंत चाहता वर्ग तिथे उभा राहून मॅचेस बघत असतो एक मागे सीन झाला होता कबड्डीच्या मॅचेस चालू होत्या आणि जिथे लोकं बसली होती ती रांग तो स्टेज पूर्णच्या पूर्ण खाली पडला होता तरीसुद्धा लोकं तिथून गेली नाहीत लोकं परत उभी राहून त्या मॅचेस बघत होते जा तो पडला तर पडू द्या आमचा त्याच्याशी काही घेणं देणं नाही असा चाहता वर्गाचा कबड्डीबद्दल रिस्पॉन्स असतो नेहमी म्हणून मला असं वाटतं की रायगडमध्ये महाराष्ट्रात रायगडमध्ये कबडीचा सगळ्यात जास्त मोठा चाहता वर्ग आहे